या भागांमधे सर्वाधिक पारंपरिक पद्धती किंवा पदार्थ जर कोणते बनवल्या जात असेल त्यामध्ये चकली चिवडा पापड व इतर गोड पदार्थांचा समावेश होतो जसं की इथं वेगवेगळे सण येतात त्या सण सणामधे जसं दिवाळी जर असली तर दिवाळीला करंज्या चिवडा पापड व गुळाचे पदार्थ गुळांचे लाडू यासारख्या पदार्थांचा त्यामध्ये समावेश होतो सोबतच इतर जे काही सण येतात त्या सणांन्लादेखील याचसारख्या व सोबतच याचसारख्या पदार्थांचा समावेश आपल्याला होताना दिसतो